हां बोल छान आहे ना चांगला आहे वातावरण वगैरे आता हां ये ना तर तू येऊ शकता वा वातावरण चांगला आहे इथलं रम्य वातावरण आहे चांगलं आहे वर्धा शहरातलं तुम्ही येऊ शकता आमच्या गावाला पण येऊ शकता जसं पोळा राहते पोळ्यातमध्भयेरपूर पाहण्यालायक असते तुम्ही येऊ शकता आमच्या सिंदीला पण हां हां पर्यटन भरपूर आहे इथे जसे स सर्व वातावरण हे पर्यटन छान आहे इथलं पाहण्यालायक आहे वातावरण रम्य आहे स आजूबाजूचे छान पाहण्यालायक रम्य आहे

तिकीटचं काही वा आता सगळं सोयीच आहे तीस रुपया तिकीटमध्ये येतात तिक तिकीटचं काही वाच आहे नसते इश्यू नाही आहे तिकीटचा नाही खर्च वगैरे काहीच नाही आहे वा शहराइतकं वर्धे इतकं रम्य वातावरणच नाही आहे कुठे येऊ शकता तुम्ही या फॅमिलीला घेऊन या तुम्ही सगळं या छान आहे वातावरण सि सि सिंदीतला पोळा पाहण्यालायक राहते जसं एक सिंदीमध्ये एक रौनक आली आहे जसे नंदी व निघतात त्याच्यामध्ये भरपूर गर्दी असते भरपूर खेळ दुकाने असते भरपूर चुले असते इतर सिंदीमधला हा पहिला प नंबरचा पोळा असते त्याच्यामध्ये तुम्ही या स